फोटोग्राफीचे आम्ही काही प्रशिक्षण घेतलेले नाही आहे परंतु फोनमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे फोटोशूट करू शकतात आणि फोटोग्राफी काढू शकता फोनमध्ये खूप सुंदर असे फोटो काडा काढायला येतात